माझ्या घरी सात लोकं आहोत आम्ही मी माझी मम्मी मावशी आई बाबा पप्पा माझा भाऊ माझे पप्पा ड्यूटीला जातात मम्मी हाउस वाइफ आहे अजून माझा भाऊ अकरावीला आहे अजून तो कॉलेजला जातो अजून माझी ताई नर्सिंग करत आहे अजून माझी आई घरी राहते अजून माझी मावशी जॉब करते अजून माझ्या घरी टी व्ही टी व्ही वगैरे आहे आणि मी तेच बघूनसानी दिवसभर घरी राहतो जे सगळे काही बरोबर आहे माझ्या घरी आणि माझी मम्मी घरी राहते घरचे सगळे कामं करते सगळं काही तेच करते अजून पप्पा ड्यूटीला जातात अजून त्यांचे पेमेंट झाला की अजून ते काही ना काही आणत असतात